नांदेड जिल्ह्यातील मुख्य उद्योग हा शेती आहे आणि शेतीवर आधारित अनेक उत्पन्न या ठिकाणी घेतले जातात उदाहरणार्थ ऊस आहे हळद आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की नांदेड जिल्ह्यामध्ये खादीच्या उद्योगाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे खादी उद्योग हा मराठवड्यातील मुख्य जिल्हा म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो तसेच हळदीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा नांदेड जिल्हा पुढं आहे विशेष करून केळीचं उत्पन्न नांदेड जिल्ह्यात जास्त प्रमाणामध्ये निघतं इथली केळी संपूर्ण भारतामध्ये हैदराबा इतर महाराष्ट्रातील इतर राज्यामध्ये पुरवला जातो तसंच हळदीचंही उत्पादन बाहेर जा गेलं जातं म्हणजे नांदेड जिल्हा हा उद्योगास कृषीप्रधान संस्कृती असलेला जिल्हा आहे